जीवनात खेळांना खूप जास्त महत्त्व आहे फक्त यासाठीच नाही की खेळांमुळे आपलं शरीर स्वस्थ राहतो फक्त तेवढ्यासाठीच नाही तर खेळांमध्ये एक क् करिअरही घडवता येते खेलाने एक ऍक्टिव्हनेस राहते खेळ खेळल्याने कमाई करता येते खेळ खेळल्याने देशाचं नाव मोठा करता येते आपलं नाव मोठा करता येते तर भारतातील खेळांना जर प्रोत्साहन द्यायचे आहे तर फक्त मोठे खेळ जसे क्रिकेट किंवा फुटबॉल किंवा बॅडमिंटन असे नाही तर सर्व प्रकारचे खेळ खेळले पाहिजे यासाठी जास्त प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असं मला वाटतं आहे